सर मला तुमच्या सोबत प्रवास करून खूप चांगलं वाटलं सर मी इतरही खूप प्रवास केले सर पण तुमच्यासारखा ड्रायव्हर मला कुठं भेटला नाही सर तुमच्यासारखा ड्रायव्हर म्हणजे तुमचा स्वभाव खूप चांगला होता तुमची तारीफ करू तेवढी कमी आहे मी आतापर्यंत किती किती कितीतरी प्रवास केले पण असा तुमच्यासारखा स्वभावाचा ड्रायव्हर नव्हता जसं की तुमचा स्वभाव बोलायला गेलं तर तुमचा स्वभाव खूप शांत होता प्रेमळ होता आणि खूप चांगला होता जर तुमचा जर तुम्हाला कोणी विचारलं तरी तुम्ही एकदम प्रेमाने उत्तर देत होते कोणत्या लहान पोराने तुम्हाला काहीही कितीही किती वेळा तरी आमच्या फॅमिलीमधून तुम्हाला किती जणांनी काय काय विचारलं तरी तुम्ही चिडले नाही तुम्ही रागावले नाही तुम्ही एकदम शांतपणे बोलत होते आणि जर तुमच्या तुम्ही रागवत नव्हते आणि जर कोण बोर होत असेल तर तुम्ही त्यांच्यासाठी गाणे लावत होते आणि त्यांचे जर त्यांचे कोणी काही बोललं तर गाणंही चेंज करत होते तुम्ही रागवत नव्हते तुम्ही चिडत नव्हते आणि तुमचा स्वभाव खूप चांग चांगला होता आणि बघायला गेलं तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुमच्या स्वभावामध्ये मला ती आवडली तुम्हाला कोणत्याही प्रकारचे व्यसन नव्हते मी आतापर्यंत प्रवास केले खूप पण सगळे असे ड्रायव्हर व्यसन वगैरे करायचे कोणाला तंबाखूचं व्यसन होतं कोण दारू पिऊन आलेलं असायचं आणि कोण इतरही व्यसन करायचे पण तुम्हाला कोणताही व्यसन नव्हता तुम्ही एकदम शुद्ध होते आणि तुम्हाला कोणत्याही प्रकारचा व्यसनाचा नाद नव्हता आणि तुम्ही खूप चांगले होते आणि माझे घरचे पण बोलत होते की तुमचं स्वभाव खूप चांगला होता तुम्ही माझ्या फॅमिली आणि मला ठाणे ते उल्हासनगर एकदम सुखरूप आणलं एकदम चांगलेपणाने आणलं आणि तुम्ही कोणतंही आम्हाला चिडचिड नाही केली आम्ही तुम्हाला किती जागेवर थांबवलं डिझेल भरण्यासाठी तुम्ही डिझेल भरण्यासाठी पण आम्हाला पैसे नाही घेतले इतर ड्रायव्हर त्यांना विश्वास नव्ह नसतो म्हणून ते पहिलेच पैसे मागून घेतात ते लोकं डिझेल भरतात आणि आम्हाला आम्हाला पैसे मागतात पण परंतु तुम्ही तसं केलं नव्हतं तुम्ही स्वतःच पैशाने स्वतःच डिझेल भरला आम्ही थांबवलं डिझेल भरण्यासाठी तर आणि नंतर तुम्ही चांगल्या रस्त्यातून गाडी काढली तर या साईडला खड्डे होते तर शॉर्टकटला तरी तर तुम्ही लाँग कटवरून आम्हाला नेलं आणि खूप चांगल्या रस्त्यावरून नेलं आणि त्याच्याबद्दल तुम्ही कोणतेही एक्स्ट्रा चार्जेस पण नाही घेतले तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला सुखरूप नेलं आणि सुखरूप आणलं आणि एकदम आमच्याशी नीट वागले त्याबद्दल मी तुमची तारीफ करू इच्छित आहे हेच मला तुमच्या स्वभावाबद्दल खूप आवडलं आणि तुमच्यासारखा स्वभाव मला आतापर्यंत कोणाचाही नाही दिसला आणि तुम्ही खूप चांगले ड्रायव्हर आहेत ही माझी तारीफ होती तुमच्याबद्दल एवढेच मला तुमच्याबद्दल बोलायचं होतं धन्यवाद